दीर्घपल्ल्याच्या बाइकिंग सहलीसाठी किंवा दौऱ्यासाठी मी आणि माझी बायको दोघं मिळून तयारी करतो पहिल्यांदा आम्ही पाहतो की ते ठिकाण कोठे आहे तिथे बघण्यासाठीच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये आपण जात आहो जसं की पावसाळ्यात जात असू तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी सोबत घ्याव्या लागतील जसं की छत्री असेल रेनकोट असेल आणि मग त्या गोष्टी आधी कोणी त्या ठिकाणी जाऊन आलं असेल तर त्यांनी अजून कुठल्या गोष्टी सांगितल्या आहेत का तर त्या गोष्टी आम्ही आमच्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये ठराविकपणे म्हणायचं झालं तर आम्ही एक छोटीशी बॅगसोबत ठेवतो त्यामध्ये एक पाण्याची बॉटल असते त्यानंतर कॅमेरा लावण्यासाठीचं यंत्र असेल ती ठेवतो आम्ही सोबत किंवा पावसाळ्यात जात असू तर छत्री ठेवतो रेनकोट ठेवतो त्यानंतर हेल्मेट असतो सोबत आणि मुख्य म्हणजे आमची जी बाईक असते त्याची सर्व्हिसिंग किंवा सगळं व्यवस्थित चालतयं का नाही या सगळ्या गोष्टी आम्ही बाईकिंगसाठी किंवा सहलीसाठी दुसऱ्या गावात किंवा लांबच्या पल्ल्यावर जात असू तर त्या गोष्टी आम्ही आमच्यासोबत नेतो आणि त्याची खबरदारी बाळगतो